बायकिंग हे एक असं माध्यम आहे जेणेकरून तुम्हाला सहजासह सहज सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात जे म्हणजे की दहा किलोमीटर पंधरा किलोमीटरच्या ज्या रेडियसमध्ये तुम्हाला फिरण्यासाठी बायकिंगचा वापर केला तर त्याचा एक चांगला उपयोग होऊ शकतो पण आणि मी बाइकिंगच्या याच्या जितकी बाईकिंग तुम्ही कराल म्हणजे तुम्हाला जो काय रस्ता दळणवळणासाठी जे जे काय शॉर्टकट्स म्हणा जे काय रस्ते आहेत ते तुम्हाला ते त्या बायकिंगच्या स्वरूपातच कळतील आणि माझ्या शहरामध्ये जवळपास असे दोनचार एक तीर्थ क्षेत्र आहेत की जेणेकरून मी त्या गोष्टींसाठी मी बसचा किंवा पर्याय व्य वाहनाचा वापरनं करता मी माझ्या स्वतःच्या बाईकवरती ती म तिथे जाऊन मी तीर्थाटन करू शकतो

काय होतं की आपण तिथे गेलं की अजून एक इथून जवळपास एक दुसरं एक धार्मिक स्थळ आहे म्हणजे दुसरा एकाद मंदिर आहे तर त्या कारणामुळं ते बाईकचा चांगला वापर हू करू शकतो आणि सर्वांनीच केला पाहिजे जे आता माझ्या घरा पासून मला काळेश्वर हे पंधरा किलोमीटर आहे त्या गोष्टीसाठी मला ॲटोनी जर जायचं असल्यास मला पाचशे रुपये द्यावे लागतात आणि मी जर बाईकनी गेलो तर माझं ते काम शंभर रुपयामध्ये किंवा एकशे दहा रुपयामध्ये होतं तर हा एक आहे तुम्ही एक सकारात्मक भा भाग म्हणून बाईकिंगचा वापर करू शकता